नमस्कार मला माझ्या एक आयुष्यातलं एक सुखद आणि सगळ्यात मन रमणारा आणि आवडीचा असा विषय तुमच्या सर्वांबद्दल शेअर करायचा आहे तो म्हणजे कुकिंग कुकिंग हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे मी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे क्लासेस केले आहेत आणि पहिल्यापासून मला खायला आणि करून खायला घालायला प्रचंड आवडतं तर जनरली घरामध्ये आपल्याकडे पाहुणे आले की आप अतिशय घरामध्ये उत्साहाचं वातावरण असतं प्रत्येकांची आपली रेलचेल होते प्रत्येकांशी आपण सुखदुःख शेअर करतो गप्पा गोष्टी आणि दिवस कसा निघून जातो हे आपल्याला समजत नाही परंतु पाहुणे आलं म्हटलं की स्वयंपाक हा आलाच तर तो स्वयंपाक करायला कोणत्या गोष्टी लागतात किंवा कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मी म्हटलं तसं त्याप्रमाणे की मला स्वतःला प्रचंड स्वयंपाक करायला आवडतं आणि करून खायला घालायला त्याहून जास्त आवडतं त्यामुळे पाहुणे घरात यायचे म्हटलं की माझी चलबिचल ही आधीच चालू होते की काय बरं पदार्थ करावा किंवा काय पाहुण्यांना आवडतं किंवा एखाद्या आपल्या जवळपासा जवळचे किंवा एखादे आपले हितचिंतक किंवा जवळची माणसं येणार असली की आपलं त्या उत्साहानेच पोट भरतं तर अशा वेळेला माझी एक छोटीशी पद्धत आहे की सर्वप्रथम मी जे कोणी पाहुणे येणार आहेत त्यांच्या आवडीनिवडी आठवते की एखाद्या व्यक्तीला कोणता पदार्थ आवडतो आणि त्यानुसार मी माझी स्वयंपाक बनवण्याची तयारी किंवा त्या गोष्टी मी रचायला सुरुवात करते तर ही माझी एक स्वयंपाक बनवायची पद्धत आहे तर असेच एकदा आमच्याकडे पाहुणे आले आणि त्यांची आवडीची सगळ्यात डिश होती दहीवडा तर मी दहीवडा करायचे योजले आणि त्यासाठी लागणारं साहित्य त्यासाठी बाहेर जाऊन मी लागणारं साहित्य घेऊन आले आणि आम्ही म्हटल्याप्रमाणे की पाहुणे येणार म्हटल्यावर एक उत्साहाचं वातावरण प्रत्येकाच्या घरात असतं कारण प्रत्येक महिलेला प्रत्येक गृहिणीला ती उत्सुकता असते की आपल्या हाताची चव ही समोरच्याला चाखून दाखवायची त्याचप्रमाणे मी सुद्धा एकदा माझ्या घरी आलेल्या पाहुण्यांसाठी दहीवडे केले होते आणि अतिशय ते दहीवडे चांगले झाले होते जसं प्रत्येक गृहिणीला किंवा प्रत्येक स्त्रीला तिच्या तिने बनवलेल्या पदार्थानंतर जेव्हा तो पदार्थ खाल्ल्यानंतर समोरची व्यक्ती दाद देते तेव्हा तिचे पोट हे खरे भरते कारण त्याच्यामागे तिने केलेली मेहनत तिचे कष्ट हे सर्व काही असतात तर मला हेच एवढं सांगू इच्छिते की आपण पाहुण्यांशी कसे वागतो त्याचप्रमाणे आपण कशा पद्धतीने त्यांना स्वयंपाक खायला घालतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे धन्यवाद